आपण दिवाळीचे सणाला वग सण वगैरे करतो आपण दिवाळीचे आपण आपल्या पद्धतीनं मनवतो दिवाळीला आपले लक्ष्मीपूजन वगैरे फटाके हे ते पुष्कळ कपाळ आता आपण आपले ह्यानं करतो पण जे जे मुस्लिम लोकं आहे ते आहे आमच्या आजूबाजूला खूप छान असं काहीच नाही कोणत्याही जातीचे लोकं राहिले तरी आमच्यासोबत चांगला संपर्क ठेवला आहे आणि आम्ही चांगलं पण वागलो आहे त्यांची भाषा आमची भाषा काही नाही आम्ही मराठी बोललो ते आमच्यासोबत मराठी बोलायचे आणि त्यांच्या घरी कोणता कार्यक्रम राहिला तर आम्हाला जेवण वगैरे करायला आमच्याकडे राहला तर आम्ही त्यांना जेवण वगैरे करायला बोलवायचो आणि खूप छान आहे मुस्लिम राहिले तरी आपण आम नमस्कार करतो ते पण आता नमस्कार करायला शिकले आहे ते मुस्लिम वगैरे लोकं असं काहीच नाही आहे आणि ख्रिच्चनचे आपण संगत ठेवतो बुद्ध वगैरे सगळं सगळेच असं काहीच नाही आहे आमच्या संगतीने सगळेच लोक राहिलेले आहे आणि आम्हीही सगळ्याचं आदर वगैरे करतो आणि असं काहीच नाही सण वगैरे आता तर ते त आमची दिवाळी आम्ही करतो त ते पण दिवाळी पण असे फटाके वगैरे फोडतात आणि दिवाळीला वगैरे सण वगैरे करतात तर आपल्या घरी असं काहीच नाही आहे ते आणि आमची त्यांची राहिलं त आ मग त्यांच्याकडे ती ईद वगैरे राहिली तर शेवळी ईद म्हनतात त्याला आम्ही वगैरे नाश्ता वगैरे कराय त्यांच्याकडे जातो ना आमच्या दिवाळीचं राह्यलं तर आम्ही फराळाचं तर त्यांना बोलावतो एकमेकाच्या घरी नेऊन देतो सोना सणवाराचं वगैरे खूप खूप छान आहे असं काही नाही आम्ही जिथेही राहिलो तिथेही खूप छान लोकं मिळतात आम्हाला मिळालेत आणि आहेत असे छान लोकं असं काहीच नाही आहे खूप छान असं का आपण माणसाबद्दल असं काहीच बोलू शकत नाही का हा व्यक्ती असा आहे न हा व्यक्ती तसा आहे खूप छान आम्हाला मिळते पण छान आणि ते लोक पण छान